वाशीम जिल्ह्यामध्ये मुख्यतः कोरडी शेती केली जाते कारण वाशीम जिल्हा असा आहे की ज्यामध्ये पाण्याचा दुष्काळ पण नसतो आणि भरपूर प्रमाणात पाणी पण नसते तर त्यामुळे वाशीममध्ये मुख्यतः काय म्हणतात त्याला सोयाबीन तूर हरबरा गहू ज्वारी उडीद मुग अशी सर्व प्रकारे पिके घेतली जातात परंतु सर्वात जास्त सोयाबीन आणि तूर हे पीक घेतले जाते कारण हे तू पावसाळी हे पीक जे असते हे पावसाळी पीक असते आणि वाशीम जिल्ह्यामध्ये उन्हाळ्याच्यासारख्या किंवा उन्हाळ्यासारख्या याच्यामध्ये उन्हाळासा उन्हाळ्यामध्ये पाणी नसल्यामुळे पाणी नसल्यामुळे फक्त सोयाबीन आणि तूर हेच पिके घेतली जातात नंतर आणि वाशीम जिल्ह्यामध्ये जास्त प्रमाणात सिंचन पद्धत किंवा तंत्रज्ञान पद्धत अव्हेलेबल नाही हे त्याच्यामुळे हे दोनच पिके मुख्यतः घेतली जातात